बाईकच्या गेअरमध्ये जर आपण फेरबदल केला तर की बाईक चालणार नाही ना म्हणजे ज्या कंपनीकडून जर कंपनीकडून जी बाईकची तसं गेअरवगैरे दिलेले आहेत ती गाडी तशी चालेल ना घरी आपण फेरबदल जर केला तर मग आपल्या गाडीला नुकसान होईल कामवगैरे निघते पार बार इंजनवगैरे खराब होईल म्हणजे महिन्याला जशी आपण सर्विसिंग करायची तर पंधरा दिवसाला सर्व्हिसिंग करावं लागेल आपल्याला असं असते आणि याच्यात फायदा काहीपण नाही आपला आपले आपले तोटेच होतात त्याच्यामध्ये तोटा होतो त्याच्यामध्ये तर आपण जर काही बदलवगैरे केलं तर हे होऊन जाईलं गाडीचं असं गाडीवगैरे खराब होऊन जाते बरोबर जशी कंपनीची असते तशी चालणार नाही थोडी वाग पेट्रोल जास्त खाईल इंजनमन इंजन इंजन खराब होऊन जाईल आणि गेअर पैसेपण वाकडे तिकडे टाकले चेन तुटायचंपण हे होऊ शकते ना चैनवगैरे तुटली तर गाडी चालणारच नाही आपली असं सर्व काही असं काही फेरबदल ते करायला चालत नाही गाडीला जशी गाडी कंपनीकडून आली तशीच करायला पाहिजे ना आपण आपल्या याच्याने काही करू शकत नाही ना कंपनीकडून जी गाडी आलेली आहे तशीच गाडी वापरायची आपण असं कसं चालले सर